राज्यातील लोकांना आपला रिकामा वेळ घ घाल अ घालवतात तो असा की सुट्टी असते आता आपण सुट्टीच्या फावल्या वेळात काय करायचं कुठे जायचं काय करायचं आप ते फिरायला जातात कुठं धार्मिक कार्यक्रम असले त्याच्यामध्ये सहभाग घेतात कुठं राजकारणामध्ये सुद्धा ते भाग घेतात समाजसेवा करतात असा असा वेळ तो आपला फावल्या वेळामधे आपला करतात आणि ये